मराठी भाषेचा वापर महाराष्ट्रात रेडिओ टेलिव्हिजन आणि बऱ्याच मुद्रित माध्यमांमध्ये होतो मराठी भाषेचा वापर जेव्हा रेडिओमध्ये होतो तेव्हा बऱ्यापैकी शुद्ध भाषेचा काही स्टेशन वापर करतात पण काही रेडिओ श्टेशन पूर्णपणे शुद्ध भाषेचा वापर करतात असं नाही आहे त्या त्यामध्ये हिंदी भाषेचाही वापर होतो आणि काही प्रमाणात ईंग्लिश भाषेचाही वापर होतो म रेडिओ माध्यमामध्ये पूर्णपणे शुद्ध मराठी तशी वापरलीच जाते असं नाही आहे काही जे रेडिओ जॉकीज् आहेत ते शुद्ध मराठीचा वापर करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचा त्यांचाही वापर हा तसा बघितला गेला तर मीक्स असतो पण माझं असं मत आहे की पूर्णपणे शुद्ध भाषा ही वापरली गेली जायला हवी तसेच जे टेलीव्हिजनचे प्रोग्राम्स आहेत तसं सह्याद्री मराठी जे चॅनल आहेत टेलीव्हिजनवर त्याच्यात बऱ्यापैकी मराठी भाषेचा छानपैकी वापर होतो सह्याद्री च्या ज्या बातम्या आहेत त्या पूर्ण अस्खलित मराठीमध्ये असतात आणि काही चॅनल्स जे आहेत त्याच्यातही न्यूज चॅनल्समध्ये मराठीचा वापर चांगल्या प्रमाणात होतो टेलीव्हिजन च्या काही सीरियल्स आहेत त्याच्यात पण मराठीचा वापर छान पद्धतीने केला जातो पण काही ज्या आत्ता नवीन सीरियल्स आहेत त्यात ईंग्लिश आणि हिंदीचा ग त्याच्यामध्ये काही शब्दांचा वापर होत असतो तसेच मुद्रित माध्यमांमध्ये पण मराठीचात वापर चांगल्या प्रमाणात होतो आणि शुद्ध भाषेत होतो मराठी ही ता नाह प्रत्येक याच्या शहरानुसार थोडी बदलत जाते जसे की नाशिकमध्ये वेगळ्या पद्धतीने बोलली जाईल पुण्यामध्ये व वेगळ्या बोल पद्धतीने बोलली जाईल मुं मुंबईमध्ये वेगळ्या पद्धतीने बोलली जाते नागपूरमध्ये वेगळ्या पद्धतीने बोलली जाते पण हे तर झालं शहरांचं पण एका जिल्ह्यातच तीन तीन चारचार पद्धतीने मराठी बोलली जाते नाशिक आपण जर घेतलं तर नाशिकच्या शहरामध्ये वेगळी भाषा बोलली जाते ग्रामीण भागामध्ये वेगळी भाषा बोलली जाते आणि नाशिकपासून नाशिकचाच जिल्ह्यातील काही गावं आहेत तिथे वेगळ्या भाषा बोलल्या जाते म्हणून आणि तिथले जे माध्यमं आहेत रेडिओ असेल किंवा अजून काही असेल तिथे त्या त्या पद्धतीने भाषा बोलले जातात यस धन्यवाद